नक्कीच मुलांचा चांगल्या विकासासाठी आग अधिक मोफत शिक्षण सामग्री टी व्हीवर उपलब्ध आहेच आहे ऑनलाईन पण उपलब्ध आहे ते आपण योग्यरीतीने वापर केला पाएन आणि त्याचं त्याचा अभ्यास केला पायेन आपण काही यूटूबवर शिक शैक्षणिक चॅनलसुद्धा आहेत जसे की त जसे की आता मी समजा ग्राफिक डिझाईनर करतो तर ग्राफिक डिझाईनचे यूटूबवर चॅनल आहेत ते फॉलो करून मी तेच यूटूबवर ग्राफिक डिझाईनचं ट्विटर बघून ग्राफिक डिझाईन जी क्रिएविटी असते ती शिकलो